हॅलो ओला ॲप का हां मी अनुराधा अरविंद्र सत्रे बोलते आहे आत्ता मी सकाळी ऑफिसला जाण्यासाठी दहा वाजता घरातून निघाले होते तेव्हा मी ऑटोरिक्षामधून ट्रॅव्हल करत होते आणि तेव्हा मी जाताना माझी गड घा गडबडीमध्ये माझा पर्स व मोबाईल त्या ऑटोरिक्षामध्येच विसरले तर तो तुम्ही मला परत मिळवण्यासाठी काही प्रयत्न करू शकाल का प्लीज हो मी माझा मोबाईल नंबर तुम्हाला सांगते नाईन थ्री सेव्हन टू थ्री वन वन ट्रिपल नाईन हो आत्ता सकाळी दहा वाजताच निघाले हो मी त्या ऑटोरिक्षाचा ऑटोरिक्षाचा नंबर नंबर नोटडाऊन केला होता हो मी पा सांगते तुम्हाला नंबर एम डब्ल्यू एस एट झिरो नाईन हो हाच आहे हो मला लवकरात लवकर माझं पाकीट आणि मोबाईल मिळेल का कारण त्यात खूप महत्वाची कागदपत्रे आहेत आनि मी म तुम्ही लोकेशनसुद्धा ट्रॅक करू शकता कारण माझ्या मोबाईलचं लोकेशन नेहमी ऑन असतं हो हो चालेल प्लीज लवकरात लवकर मला माझा मोबाईल व पाकीट देण्यासाठी प्रयत्न करा कारण माझे खूप महत्वाचे कार्ड्स आहेत त्यात हो हो चालेल नो प्रॉब्लेम हो जर तुम्हाला काही कल्पना भेटली तर याच नंबरवर कॉल करा किंवा मी अजून एक नंबर सांगते त्या नंबरवरसुद्धा कॉल करू शकता हो दुसरा नंबर सांगू का नाईन थ्री सेव्हन एट थ्री वन वन ट्रिपल एट हो या नंबरवरसुद्धा तुम्ही कॉल करू शकता पण माझा पर्स आणि मोबाईल लवकरात लवकर मिळवून द्या प्लीज सर ओके सर थँक्यू सो मच सर ओके ओके थँक्यू